बदलत्या हवामानाचा बराचसा परिणाम हा शेतीमालावर होत असतो शेतीमालावर त्याचा बराच कसा परिणाम होतो की उदाहरणार्थ समजा जर पाऊस आहे तर पावसाळ्यानंतर हिवाळा येतो पावसाळा हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो हे जे तीन ऋतू आहेत ते काही कालावधीनंतर रूटीनप्रमाणे चालू असतं पण बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये होतं काय की बऱ्याच जास्त प्रमाणात पाऊस पडतो म्हणजेच त्याच्यात होतं काय की पुर पुरस्थिती निर्माण होते मग बऱ्याचदा होतं काय की पुरामुळं नदीच्या काठच्या जेवढा काही जमिनी असतील त्या जमिनींमध्ये त्या जमिनीला पाणी घुसतं आ आणि पाणी घुसल्यामुळे बरं शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं मग शेतकऱ्यांना ह्या नुकसानाला तोंड द्यावं लागतं त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचदा असं आत्ता निदर्शनात आलं आहे की तीन चार वर्षाच्या कालावधीनंतर खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो तर दुष्काळ कशामुळं पडतो की कमी प्रमाणात पर्जन्यमान असल्या कारणास्तव दुष्काळ पडतो कधी कधी होतं काय की खूप मोठ्या प्रमाणात पा पा पाऊस पडतो म्हणजे आणि नंतर तीन चार वर्षानंतर कमी पाऊस पडतो त्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होत असते मग त्या दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर शेती माल शेतीतमध्ये मालच पिकत नाही मग पीक शेतीमध्ये माल पिकला नाही तर मग त्या मालाची बाजारभाव हे वाढत असतात असं बराच होत असतं आणि बऱ्याचदा होतं आहे काय की जे समुद्र काठ काठचे जे गाव आहे तिथं बऱ्याचदा चक्रीवादळ येतात किंवा अशा प्रमा अशा काही गोष्टी नैसर्गिकरित्या होत असतात किंवा सुनामी येते किंवा पौर्णिमा असेल किंवा अमावस्या या या कारणास मुळे समुद्रामध्ये भरती किंवा ओहोटी या ह्या प्रकारच्या बदल समुद्रात होत असतात त्यामुळेच ते समुद्रकिनाऱ्यावरचं पाणी जे आहे तेथील काठच्या गावांमध्ये घुसत असतं मग ते शेतीचं नुकसान होतं मग ते मत्स्य मच्छीमारी करणारे लोकांचं त्यांचंसुद्धा खूप प्रमाणात नुकसान त्याच्यात होत असतं किंवा बऱ्याचदा होतं काय की थंडी अचानक वाढते मग त्यामध्ये गारपिटीचा पाऊस होतो मग गारपिटीच्या पावसामध्ये आपलं जे फळबागा असतील किंवा कांदे असतील यांसारखे जे पिकं आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं बऱ्याचदा डाळिंबं असतात डाळिंबं खराब होऊन जातात पडून जातात किंवा आंबे असतात पेरू असतात यांसारखे बागांमध्ये ते फळ जमीन जमीन मोक्ष होऊन जातं त्याच्यावालं त्याच्यामुळे त्याचं बऱ्याचशा प्रमाणात नुकसान होत राहतं अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत की त्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं राह लागतात त्याच्या व्यतिरिक्तच बऱ्याचदा आपण असं बघतो की थंडीत अचानक पाऊस येतो किंवा पावसाळ्यातसुद्धा खूप प्रमाणात माल काढणी त्या पीक काढणीच्या वेळेस बराचसा पाऊस होतो त्याच्यामुळं सुद्धा बऱ्याचदा पिकांचं नुकसान होत असतं किंवा थंडीत जी जी आपण पिकं घेतो ते काढायच्या टायमिंगलासुद्धा बऱ्याचदा पाऊस होतो त्या कारणास्तव त्या पावसामुळे बरंचसं शेतीमालाचं हे नुकसान होत असतं मग अशावेेळेस पण शेतकरी हा हार मानत नाही अशावेेळेस तो खंबीरपणे उभा राहतो परत नव्याने सुरुवात करतो आणि जोमाने सुरुवात करून पीक हे पुन्हा घेत असतो असेही कितीही प्रॉब्लेम आले तरी तो ते प्रॉब्लेमला घाबरत नाही याच्या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याचदा रानडुकरं असतील यांसारखे प्राणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात मग ते आणि त्याचप्रमाणे घूस असतील किंवा उंदीर असतील यांसारखे प्राणीतसुद्धा शेतीचं मोठ प्रमाण मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात मग अशावेेळी सुद्धा शेतकरी हा न डगमगता त्यांची पूर्ण योग्य त्या विल्हेवाट लावतो आणि शेवटी तो आपलं पीक काढल्यानंतर त्या कामामध्ये टोटली सक्सेसफुल होत असतो शेतकऱ्याला किती मोठी अडचण आली तरी शेतकरी त्या प्रत्येक गोष्टीवर काही ना काही उपाय काढतोच आणि त्या उपायामधून तो पुन्हा नवीन काहीतरी सुरुवात करत असतो असं मला वाटतं आणि शेतकरी हा प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला पूर्णपणे सामर्थ्य बाळगतो सामर्थ्य त्याचं तेवढं असतंही कारण कारण शेतकरी हा शेतकऱ्याच्या हाडामध्येच असतं की नवीन गोष्ट घडवत घडवायची शेतकऱ्याचे हे हाडातच असतं